कूलर तर घेतला बाई पण आता काय त्या कूलरचाही काही फायदा नाही होऊन राहिला कारण तपलिबला अशी होते त्याची की आपण पाणी टाकाले जान् तर ते कुठं वायर जर कट कट कुठे असला काही असलं तर आपल्यालेही शाट लागायचा भेव लागते त्यातून कधी लेकरू जाईल तर लेकराचाय भ्याव लागते की शाट लागेन बाबा याचा तर दूर रायाचं तर त्याची लई काळजी ठेवा लागते आणि ते एक तर आता आमच्याइथं खेडे गावायला लाइन रायत नाही लाइन जाते भरपूर त्याचाने आम्ही जरासंक बचावूनच राहून राहिलो आता ते कसं कुलर तर घेतला तर खरी पण त्याचा फाय फायदाही असा नाही होऊन राहिला आमचा की लईच बा आम्हाला तकलीफ होऊन रायली की जर लाइटाची लाइन रायलना नाही काही आणि एकतर वायर जर कुट् कुट् झाला तर ते ज् जरासं का आमाले शाट लागायचा भेवच लागून रायला असं वाटते फूटल्लाय शाट लागन का कुठं काय पाणी टाकायच्या वेळेस भ्याव लागते असं वाटते पाणी टाकायला गेलं तर नाही का शाट लागणार आपल्याले त्याच्यानी आपल्याले दूर राहा लागते आणि हे असा उन्हाळा असला म्हणजे लाइन नाही राय काही नाही राय तर त्याच्यानीच आपली बाहेर झोपा तर कितीक झोपा आणि कारण बाहेरची हवा काही बरोबर नसते कधी कधी आता हे पाण्याचे दिवस भरपुरच आहे उन्हाळा असूनही पाण्याचे दिवस भरपूर येऊन रायले नुकसान हे ते होऊन रायलं त्याच्यानी भीती वाटते बाहेर झोपाची मग आता त्यासाठी कूलरचाही फायदा घ्या तर कसा घ्या आता कूलर घेऊन काय उपयोगाचा नाही झालेला आहे मग कराचं काय करा आता तर काही विलाज् नाही चालून रायले असं वाटते आपल्याले की तर आता काय कराव् काय नाही तर त्याच्यानं मग ना लई तकलीफ जाऊन रायली आमाले तर त्या तकलीफमुळे काय काय कराव काय नाही ते आमालेही सुचून नाही रायलं तर त्याच्यानं जरासे आमालेही दिवस कठीण चालले तर कारण कधी कधी ऊन तापते गरमी होते लाइनही चालली जाते आणि त्यात अंगावरही असं वाटते का अंगावरही घ्याव तर काय घ्याव अंगावरीच घेतलं तर गरमी होते मच्छर येते आणखीन मच्छर तोडते तर पण आता काय कराव तर काय कराव मग आता आम्ही आमा आमचेही विलाज् तुटले आता त्या कुलरच्यामुळे लईच आमची तकलीफ चाललेली आहे कसं काय कराव काय नाही तापते काही सुचून नाही राहिलं आमाले आता